आपल्या राज्यात सार्वजनिक आरोग्य केंद्रे शहरी आरोग्य केंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच जिल्हा व खासगी रुग्णालये आहेत राज्यातील बऱ्याच रुग्णालयात विविध प्रकारच्या सर्जरी सु सुविधासुद्धा उपलब्ध आहेत जसे की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सुविधा अवलब अवेलेबल आहे हार्ट सर्जरी अवेलेबल आहे तसेच बऱ्याच रुग्णालयात स्वच्छतेचे अगदी काटेकोरपणे पालन केले जाते इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा उपलब्ध आहेत वेग आपल्या राज्यात वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळे स्पेशालिस्ट उपलब्ध आहेत व काही अनुभवी डॉक्टरसुद्धा आहेत पण अजूनही काही गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या राज्यात आपल्या राज्यात आरोग्य सुविधा उपलब्ध क क करा करायला पाहिजे जसे की ग्रामीण भागात रुग्णालयात सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध नाहीत जसे की हार्ट सर्जिओलिस्ट आम्ब्युलन्स तसेच डॉक्टरांची संख्यासुद्धा कमी पडते लसीकरण रोग प्रतिबंध कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला केला पाहिजे वेगवेगळे हेल्थ रिलेटेड प्रोग्राम आय आयोजित केले पाहिजेत ज्यामध्ये लोकांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सांगितले पाहिजे तसेच लवकरात लवकर कोणत्या आरोग्याचे निदान केले पाहिजे ते सुद्धा सांगितले पाहिजे